सरकारी योजने अंतर्गत आपण सरकारी हॉस्पिटलमध्ये जात असतो त्यामध्ये योग्य प्रकारे आपल्याला चांगला सल्ला दिला जातो आणि त्या सल्ल्यामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारच्या योजना माहिती होतात आणि आपल्या रुग्णांचा चांगल्या प्रकारे इलाज होतो आता प्रत्येक व्यक्तीजवळ फारसा पैसा नाही आहे तर त्याचं काय व्हायचं पैसा नसल्यामुळे तो आजारी असतो आणि त्यांना प्रावेट हॉस्पिटलमध्ये जाणे शक्य नसते त्यामध्ये आपल्याला सरकारी हॉस्पिटलमध्ये चांगल्या प्रकारे चांगल्या योजनेमध्ये बसवून ते आपला आरोग्य तपासून देत असतात आणि आरोग्य आरोग्याची तपासणी झाल्यानंतर आपल्यावर चांगल्या प्रकारचे उपचार ते घडवून आणतात आणि आपली तब्येतही चांगल्यारीत्या चांगली होते कारण की सरकारी हॉस्पिटलमध्येही सगळ्या सुविधा केलेल्या आहे आणि ती सरकारी हॉस्पिटलंही खूप छान असतं